हॅलो हां मी मी अंजू उईके बोलत आहे तुम्ही व्यंकटेश मा मार्के सुपरमार्केटमधनं बोलत आत का म मला कसं डाळ पाहिजे तांदूळ गहू हे कोणत्या रेटमधे मिळतील मला एक एक बोरी

हां हां मला सर्वच प्रकारचे डाळ पाहिजे पाच प्रकारचे तुरीची डाळ चण्याची डाळ मसूर मूग उडीद

हं का यामधे काही प्राईस काही कमी नाही होईल का हं ठीक आहे तर मला तसं सर्वच घ्यायचं आहे तसं पण हे पाच प्रकारचे डाळ गहू आणि यानी गहू तांदूळ तर गूळ मिळऊन हे कितीक म्हणजे किती पैसे होतील एच एम टीचे नाही नाही एच एम टीचे हा हा हा

हाव हो तीस किलोचाच कट्टा पाहिजे हं ठीक आहे

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हे सर्व सामान मग मला पॅक करून द्या तुरीची डाळ मसूरची डाळ वगैरे जेवढे ते म्हटलं ते नही नाही ऑन कॅश

हो हो ठीक आहे ओके